हॅलो स्विगी मी तुमच्या विष्णू हॉटेलमधून जेवणाची ऑर्डर दिलेली डाळ भात पिठलं भाकरी पुरणपोळी बदामाचा हलवा वांग्याची भाजी वाटाण्याची भाजी गुलाबजाम पापड लोणचे पण ती ऑर्डर अजून आलेली नाही आणि तो फोनही उचलत नाही तर ते का फोन उचलत नाही ते तुम्ही मला फोन करून विचारून सांगता का